ठीक आहे म्हणत होती आता हळदीकुंकवाचं कार्यक्रम समोर येत आहे तर काही करावं बा म्हटलं प्लॅन वगैरे त्याचं हो तेच आता जर काही नाही भाऊ असंच म्हटलं आपलं हळदीकुंकवाचा कार्यक्रम करू म्हटलं आणि दोन तीन आपण गेम वगैरे खेळू गाण्याचे भेंड्या हो तेच म्हटलं होतं आता जवळजवळ येत आहे तर फोन करून सगळ्यांना सांगून द्यावं बा हो त्यांच्या घरी जाण्यापेक्षा एकाच जाग्यावर सगळं काही करू हो आणि तसं हो रात्रीला घेऊ म्हणजे थोडंसं टाईम पण होते सगळं काय भेटते बरोबर हो ते बीन करा लागेल जाऊ ना उद्या जाऊ आपण सगळे मिळून

हो तेच म्हणते सगळ्या ताईंना वगैरे कॉल कराय लागेल सगळ्यांना सांगून देऊ आणि मग सोबत उद्याला चालेल जाऊ

हो ठीक आहे मग तसं आपण मॅसेज वगैरे टाकून देऊ मग ज्यांना यायचं ती येऊन जाईल हो ठीक आहे मग हो उद्याचं नक्की करू ज्यांचे जे येतील मंथली वगैरे पाहून ठीक आहे